हां टेलरवाले बोलताय का हां हां ॲक्च्युली आम्हाला कुर्ता आणि पर्ज पायजमा शिवायचा होता हां आणि माझं पहिलं वजन होतं सत्तर आणि आता माझं झालं आहे चाळीस

तर मग कसं करता येईल जरा सांगू शकता का होईल का कसं काय करायचं जरा हो हो पायजमा पायजमा आणि कुर्ता

अच्छा

अच्छा आणि ऐका ना मी काय बोलतो तुमच्याकडं असं कलर कोणकोणचे आहेत म्हणजे की जरा असं होईल तर नाही ॲक्च्युली मला चमकीला पाहिजे ब्लॅकमध्ये

अच्छा नाही मला पायजमा मला पांढरा पाहिजे

अच्छा अच्छा आणि मी काय बोलतो ते जर आपण चमकीचा कुर्ता घेतो मग त्याची प्राईज किती असेल अच्छा

अच्छा अच्छा

हां म्हणजे ॲक्च्युली मला सा एक हफ्त्याच्या आत पाहिजे

हो हो पत्ता माहीत आहे तुम्ही सांगा ना म्हणजे तुमचं दुकान कवर चालू असतं मी त्या टायमापर्यंत येऊन जाईन हां हां हां अच्छा ठीक आहे अच्छा मी मग संध्याकाळीच येईल तर सा वाजता येतो ना

हां ओके ओके ओके हां